बायकिंगची आवड असणं चांगलं आहे मी पण माझ्या तरुण वयात अग्निदुतावर स्वार होऊन भरकन फिरलेलो आहे पण त्यासाठी थोडी सजगता आणि स्वत साठी काळजी घ्यायला हवी त्यातून खरंच ऊर्जा जाणवते उत्साह वाढतो आणि फिरण्याची मजा येते तुम्ही जेव्हा नवीन नवीन बाईक शिकत असता त्यावेळेसची मजा खूप वेगळीच असते माणूस हा नवीन शिकण्यासाठी बनलेला आहे तो नवीन शिकताना खूप उत्साही असतो आणि तुम्हाला त्यासाठी काळजी पण घ्यायला हवी तसं शिरस्त्राण वापरायला हवं आणि वेळोवेळी त्या बाईकची तुम्हाला सुधारणा व कडे पण लक्ष द्यायला हवं नियम पाळायला हवे आहेत ह्या सगळ्या गोष्टीचे पालन करून जर का तुम्ही बाईकिंग करत असाल ते खरंच अतिउत्तम आहे आणि एक चांगलं असं व्यसन आहे किंवा असं एक आवड आहे मी बघितलं आजकालच्या काही महिला पण बाईक बाईक चालवतात काही राजदूतसारख्या मोठ्या गाड्या पण चालवतात काही लोक काही मुली ह्या रॉयल एन्फिल्डसारख्या गाड्या पण चालवतात रायडिंगची किंवा बायकिंगची आवड त्यांनी जोपासलेली आहे तर प्रवासासाठी किंवा नवीन शिकण्यासाठी काही उत्साह करण्यासाठी या गोष्टी ऊर्जा देतात आणि उत्साह वाढवतात ह्या ही आवड खूप चांगली आहे असं माझं मत आहे